हॅलो हां सर माझा लग्नासाठी मला कुर्ता शिवायचा होता तर शिवून मिळेल का

आणि सर मी पहिले जरा बारीक होतो आता जरा माझी तब्बेत वाढली आहे तर कसं असं हातामध्ये आणि जरा कंबरेमध्ये असं बघून सांगा नाहीतर कलर कोणचा कोणचा असेल तुमच्याकडं

रेड आणि व्हाईट

तर ब्ल्यू आणि व्हाईटवाला फिक्स करून टाका सर हो ब्लू आणि व्हाईट हो हो एक एक कुडता

आहेत का जर अजून असेल तर चांगलं आहे ते पण करून टाका मग हळदी पण आहे हळदीसाठी लागेल अजून बाकी अजून एक आहे काय बोलतात त्याला कोट पण आहे का तुमच्याकडं ठीक आहे ठीक आहे कोट कोटमध्ये काय काय कलर मिळेल हो हां हो हो डार्क ब्लू का ठीक आहे ठीक कोटमध्ये मग डार्क ब्लू करून टाका पॅक डार्क ब्लूग् आणि तो पहिलावाला ब्ल्यूवाला ब्ल्यू आणि व्हाईट

कमरेची साईड असेल चाळीस असेल चाळीस हां डबल एक्सेल डबल एक्स कारण की हो हो तब्बेत खूप जास्त आहे माझी

सेरीमनी पण साठी असेल तर बघा मग कारण कोणत्या गा त्याच्यामधला सेरीमनीसाठी ब्लॅकचा आहे बघा ब्लॅक आणि व्हाईट

होप् हो होप् हो हळदीसाठी हां हो हो ठीक आहे ठीक आणि काय तुमचा ॲडेस भेटेल का तर तुमच्या शॉपवर येऊ शकतो

वॉट्सअपवर पाठवून टाका मग मला मग मी येतो तुमच्या शॉपमध्ये ठीक आहे माझं वैभव जायभाय ठीक आहे थँक्यू सर